साई रेस्टारंट का हा मी राहुल बोलतोय सहकार कॉलनीमधून मला जेवणाची ऑर्डर द्यायची होती हो मला व्हेजच चालेल ओके आता काय काय आहे अवेलेबल तुमच्याकडे हो मला काजू करी आणि रोटीमध्ये काय काय आहे बरं चालेल आणि राइसमध्ये कोणता राइस अवेलेबल आहे आता ओके आता आहे अवेलेबल ठीक आहे चालेल आणि डिलीवरी किती वेळात होईल बरं जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर करा धन्यवाद